गेल्या काही वर्षात भारताच्या नोकऱ्यांमध्ये फार मोठा बदल झाला आहे आलेले इंटरनेट आणि मोबाईल या अशा सुविधांमुळे ऑनलाईनचा प्लॅटफॉर्म निर्माण झाला आहे त्यामुळे नवीन नवीन प्रकारच्या वेगवेगळ्या नोकऱ्या या तरुण तरुणाईला ॲवेलेबल झालेल्या आहेत त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे करियर मार्ग निर्माण झालेले आहेत त्यामध्ये काही नवीन आणि अत्यंत पॉप्युलर असे काही नोकऱ्या आहेत त्या म्हणजे यूट्यूबर कंटेंट क्रिएटर ट्रॅवलर कॉमेडियन यूट्यूबर हा प्रकार नोकरीचा आहे जो यूट्यूब ॲपतर्फे दिला जातो त्यावरती आपले आपले व्हिडिओ तयार करून यूट्यूब या ॲपवरती टाकले जातात जिकडून ते व्हिडिओ जगभरातल्या लोकांनी पाहिले जातात आणि त्यावरती मिळालेल्या व्यूजवरून त्या माणसाच्या उदरनिर्वाहाचं पैसे मिळत असतात यूट्यूबर्स हे आता एक खूप पॉप्युलर स्ट्रीम झालेली आहे कामाची जी की खूप लोकांना आवडते मोठे मोठे यूट्यूबर्स आहेत जसे की भुवन बाम रणबीर अलाहाबादिया ज्यांनी खूप छोट्याशा प्लॅटफॉर्मवरून खूप मोठे खूप जास्त पैसे वगैरे मिळवलेले आहेत त्याच्यानंतर आहेत कंटेंट क्रिएटर्स कंटेंट क्रिएटर्स हे यूट्यूब टिकटॉक आणि इंस्टाग्राम अशा वेगवेगळ्या ॲप्सवरती मिळतात अजून बऱ्याच ठिकाणी फेसबुक वगैरेवरती पण त्यांना बघितलं जातं तर ते त्यांच्या वेगवेगळ्या कलातमधून व्हिडिओ बनवून त्या रिलेटेड किंवा काही माहिती पोचवून लोकांना तिथे ते ॲवेलेबल करून देतात आणि त्या माहितीतून किंवा त्यांच्या त्या कंटेंटमधून जो की ऑनलाईन असतो त्यातून त्यांना पैसे मिळतात ही देखील एक खूप पसरलेली आणि खूप पॉप्युलर असं हे आहे करियर आहे अजून ट्रॅव्हलर ट्रॅवलर हे आत्ता नवीनच आलेले एक करियर आहे ज्यामध्ये लोक फिरून त्यांच्या प्रवासाची आणि त्यांच्या अनुभवांची व्लॉगिंग करतात या व्लॉगिंग मधून ते लोक जे व्हिडिओज बनवतात ते ते लोक इंटरनेटच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती अपलोड करतात त्यावर मिळणाऱ्या व्यूज लाईक्स आणि शेअर्स आणि कमेंट्सवरून त्यांना पैसे उपलब्ध होत असतात ट्रॅवलर्स हा आत्ता नवीनच आलेला बट खूप कमी काळामध्ये पॉप्युलर झालेला एक करियरचा प्रकार आहे कॉमेडियन कॉमेडियन वेगवेगळ्या प्रकारचे असतात आत्ता रिसेंटली नवीनच आलेला कॉमेडियनचा प्रकार म्हणजे स्टँडप कॉमेडियन स्टँडप कॉमेडियन आत्ता खूप पॉप्युलर झालेले आहेत प्रणित मोरे अनुभव बस्सी आणि अजून अभिष अभिषेक उपमन्यू असे वेगवेगळे कॉमे स्टँडअप कॉमेडियन खूप पॉप्युलर आहेत हे कॉ स्टँडअप कॉमेडियन्स रेग्युलरली शोज करतात ऑडियन्समध्ये वेगवेगळ्या प ठिकाणी जाऊन आणि हेच शोज ते लोक रेकॉर्ड करून यूट्यूब किंवा इंस्टाग्रामसारख्या वेगवेगळ्या ज्या काय प्लॅटफॉर्म्स आहेत तिथे अपलोड करतात आणि ते व्हिडिओजवरून मिळणाऱ्या व्यूज शेअर लाईक्स आणि कमेंट्सने त्यांना पैसे मिळत असतात या ज्या नवीन नवीन करियर्स आहेत जी लोकांना ॲवेलेबल झालेली आहेत तरुणाईला त्याच्यावरून त्यांना कमी एफर्ट्स आणि कमी जास् कमी थोड्या ह्या पैशांमध्ये देखील त्यांना त्यांचा एक बिझनेस थाटता येतो आणि ह्याने आर्ट्सना आणि इंटेलेक्चुअल टॅलेंट्सना खूप जास्त फायदा होतो त्याची प्रसिद्धी ओढते आणि कमी काळामध्ये त्यांना खूप लोकांपर्यंत पोचता येतो त्यांचे वेगवेगळे विषय मांडता येतात जेणेकरून त्यांच्या आवडीनिवडी आणि लोकांना इन्स्पिरेशन पण मिळते त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टींमधून हे खूप चांगले आहे आणि भारतातील तरुण लोकांच्या जीवनामध्ये ह्यात खूप वेग बदल आलेले आहेत रोज नवीन नवीन वेगवेगळ्या प्रकारचे लो लोक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून प्रत्येक प्रत्येक ठिकाणच्या लोकांपर्यंतर पोहोचतात त्यांचे विचार व मांडतात आणि त्यातून त्यांनी जो काय रोजगार निर्माण केलेला आहे त्यातून ती लोकं मोठी होत आहेत हे आपल्याला पाहायला मिळते